भारतातील सर्वात महत्त्वाचे सण जर म्हटलं तर दिवाळी दसरा आनी त्यांच्यानंतर चौदा एप्रिलचा सण बुद्ध पौर्णिमा आणि त्याच्यानंतर ईद वगैरे ते साजरे क केले जाते आणि विशेषतः म्हणजे सुट आप आपल्या भारतातील सुट्ट्या रविवारी सुट्ट्या असतात त्याच्यानंतर सण त्यौहार जे असतात किंवा सरकारी सुट्ट्या असतात त्या सुट्ट्या सुद्धा म्हणजे आम्हाला मिळतात तसेच ज्या चौदा एप्रिलच्या दिवशी चांगले कपडे घालून नवीन कपडे घालून दिवाळीच्या दिवशी चांगले नवीन कपडे घालून ते दिवाळी साजरी करतात त्याच्यानंतर दसऱ्याला सोनेचांदी बनवून आणि प्रत्येकाला शुभेच्छा देतात विजयादशमीच्या शुभेच्छा देतात आणि